तसं म्हणायला गेलं तर अलिबागमधेच बरेचसे असे बीचेस आहेत जे अजूनही अलिबागच्या मेन बीच सारखे डेव्हलप झालेले नाही आहेत तिथं थोडं लक्ष देणं गरजेचं आहे स्वच्छतेबाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक बीचवरती स्वच्छता ही पाहिजेच कारण टुरिस्ट प्लेस आहे तितकी स्वच्छता गरजेची आहे रस्ते सुधारणं खूप गरजेचं आहे चौपदरी रस्ता होणं हे खूपच गरजेचं आहे अशा बीचना अशा बीचच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यावसायिकांना किंवा स्थानिक लोकांना चांगला लघुउद्योग कोणता मिळे मिळेल काय त्याचं थोडंसं अभ्यास करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना चांगला व्यवसाय मिळेल त्याच्यामुळे थोडीशी त्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि आपलं शहर किती चांगलं आणि सुशोभित होईल याच्याकडे पूर्णपणे वेळ किंवा पूर्ण लक्ष देणं खूप गरजेचं आहे अजूनही बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे की अलिबागमध्ये मेन बीच किंवा किहिम बीच किंवा नागांव बीच सोडून असे बरेचसे बीचेस आहेत जिथे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने राहता किंवा फिरता येईल स्वच्छ बीच बीचेस आहेत जसा थळ बीच आहे अवास बीच आहे त्या बीचवरती मेन बीचला जितकं काही दिलं आहे तितकं चांगलं जर देत द्या देता आलं तर खूप गरजेचं आहे खूप बरं बरं होईल जसं अजूनही बऱ्याच येताना जुन्या बोटी आहेत ज्या प्रवाशांना त्या बोटीनीच यायला लागतं तर तिथं नवीन बोट देऊन त्या व्यावसायिकांना थोडंफार काही करता आलं तर त्यांच्यासाठी करणं गरजेचं आहे प्रत्येक बीचचं सुशोभीकरण हे होणंच गरजेचं आहे जेणेकरून ज्या बिचेसना अजूनही लक्ष दिलेलं नाही तिथं जर ते केलं तर बराचसा प्रवाशी त्या साईटला थोडासा वळेल तिकडे थोडासा जाईल आणि इतर ठिकाणी ज्या वेगवेगळ्या ठिकाणी होणारी गर्दी आहे ती कमी होईल तिथल्या लोकांना वेगळा व्यवसाय मिळेल अतिशय चांगल्या पद्धतीने जर ह्याची डेव्हलपमेंट केली किंवा पुरेसा वेळ किंवा पुरेसं लक्ष जर त्या ठिकाणी दिलं तर टुरिस्ट खूप वाढतील आणि इथल्या लोकांना चांगला धंदा मिळेल